हॅलो नमस्कार

बर हां हां हां बरोबर

तुम्ही येताना कसे येत आहे सर बोटीने येत आहे की ट्रेनने येत आहे बोटीने येत आहे ना बरं तुम्ही मांडव्याला उतरलात ना की मला फोन करा मग मी तुम्हाला पिक करायला येतो बट एक मला सांगा अॅज अ गाईड म्हणून तुम्हाला माझं त्यांनी पर डे सांगितलेला आहे का की मी कसे पैसे घेतो काय तर मी काय काय सांगतो हे

ओके ओके तर मी तुम्हाला सांगतो ऐका आपल्याकडे अलिबागमध्ये आइश छत्रपती शिवाजी महाराजांचा काळातला एक किल्ला आहे जो की पाण्यात आहे समुद्रात आहे तो किल्ला आहे त्या किल्ल्याला लागून त्या किल्ल्यामध्ये आपला आहे आंग्रे राजांनी जे राज्य केलं अलिबाग जसं सांभाळला शिवाजी महाराजांचं जे कारकीर्यद का कारकीर्द होती ती मी तुम्हाला सांगेन त्या किल्ल्यामध्ये त्यानंतर आपण अलिबागमध्येच रेवदंड्याला सातखाणी म्हणून एक फोर्ट आहे तिकडे जाऊ ते बघू त्याच्यानंतर कोरलाई म्हणून एक किल्ला आहे अलिबाग अलिबाग तालुक्यातच आहे सो तिकडे जाऊन तो किल्ला बघायचा असे तीन किल्ले आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर आणखी अलिबाग तालुक्यामध्ये दोन किल्ले आहेत जे की पाण्यात नाही आहेत जे डोंगरावर आहेत सो तुम्हाला जर तुम्ही जर इंट्रेस्टेड असाल तर मी ते दोनही किल्ले दाखवेन तुम्हाला

नाही नाही हे एका दिवसात होणं नाही कारण की प्रत्येक किल्ल्याचा जो इतिहास आहे तो थोडाफार मोठा आहे प्रत्येक किल्ल्यामध्ये काही महाराजांच्या गोष्टी आहेत काही आंग्रे राजांच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे अर्धवट माहिती देऊन काही त्याचा उपयोग नाही

बघा आत्ता तुम्ही बारा वाजेपर्यंत अलिबागमध्ये पोहोचाल तुमच्या राहण्याचं काय हॉटेल वगैरे तुम्ही डन बुक केलं आहे ओके ते मग तेही मीच करून देऊ की तुम्ही बघणार आहात ओके मग मग तुमचं बजेट सांगा हॉटेलचं मला मग मी जे मी तसे तुम्हाला सजेस्ट करेन हॉटेल ओके ओके

बरं ठीक आहे आपल्याकडे दोन हॉटेल्स आहेत तुमच्या बजेटमध्ये एक नागावमध्ये आहे आणि एक प्रॉपर अलिबागमध्ये आहे जर तुम्हाला प्रॉपर अलिबाग घेतला तर तुम्हाला बेस्ट राहील कारण की टुरिस्टसाठी नागाव हे जे असतं नागाव जो गाव आहे तो टुरिस्टसाठी फुल रशवाला आहे आणि आपण तिथे राहिलो तर आता सॅटर्डे संडे आहे तर आपण तिथे राहिलो तर ते खूपच हे होईल त्याच्यामुळे आपण अलिबागमध्ये राहूया अलिबागमध्ये आपल्याला स्वस्तात मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला टुरिझमसाठी म्हणजे ज्या काही गाड्या वगैरे आहेत त्या अॅव्हेलेबल लवकर होतील आणि किल्ल्यांना जायला पण आपल्याला सोपं पडेल ओके दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट माझ्या पॅकेजची तर मी एका व्यक्तीचे एका किल्ल्या एक किल्ला फिरवण्याचे दोन हजार रुपये घेतो आशे आपण जर तुम्हाला तुमच्याकडे दीड दिवस आहे बरोबर तर तुम्हाला आपण तीन किल्ले फिरवुया पाण्यातले फिरू तिन्ही किल्ले पाण्यातच आहेत एक आहे तो बीच टच आहे आणि एक आहे तो डोंगरावर आहे पण समुद्रातूनच याच्यातून समुद्र तुम्हाला अथांग समुद्र समोर पसरलेला दिसतं असं आहे तिघांनाही दोन हजार नाही सर पर हेड दोन हजार एका व्यक्तीला एक किल्ला दाखवण्याचे दोन हजार आपण त्याच्यामध्ये तुम्ही आल्यावर काही निगोशिएट होईल ते पण बोलू फक्त तुम्ही आधी या इकडे मग आपण बोलूया ओके हो ठीक आहे

तुम्ही मांडव्याला आलात की तुम्ही मला फोन करा मी माझी पर्सनल गाडी तुम्हाला घ्यायला पाठवतो पिक करायला आणि तिचा खर्च त्यातच इन्क्ल्यूड करेन मी तो तुम्ही देऊ नका ओके

मला मला हार्डली अर्धा तास लागेल हो ठीक आहे चालेल हो हो हो हो ओके ठीक आहे नाही काही गरज नाही तुम्ही आल्यावर दिले आहेत तरी चालेल पण तुम्ही नक्की येत आहे ना हो ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे ओके वेलकम